हॅलो फॅब टूर्स अँड ट्रॅव्हल्स हां हां सर मी ते कुडाळवरून दिपाली बोलते आहे

मला एकोणीस तारीखला अंबोलीला कुडाळवरून आंबोलीला जाण्यासाठी कॅब बुक करायची होती त्याच्याबद्दल थोडी इन्फरमेशन हवी होती

हां सर मला एकोणीस तारीखला आंबोलीला कुडाळवरून आंबोलीला जाण्यासाठी चार लोकांसाठी एक कॅब बुक करायची असतील तर त्याचे चार्जेस किती होतील

आणि सर सहा लोकांसाठी जर मला सेम डेस्टिनेशन एकोणीस तारीखला आंबोली जा कुडाळमधून आंबोलीला जाण्यासाठी कॅब बुक करायची असेल सहा लोकांसाठी तर त्याचे चार्जेस किती होतील ओक्के ओक्के ओके चालेल चालेल सर ठीक आहे म्हणजे चार लोकांसाठी जर कॅब बुक केली तर सहा हजार रूपये होतील आणि सहा लोकांसाठी जर बुक केली तर आठ हजार रूपये होतील हां हां ठीक आहे ठीक आहे सर मी आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला कॉल करून कळवते हां हां सर ठीक आहे